हॅलो हा स्विगी हेल्पलाइन हा नमस्कार सर मी श्रीनिवास बोलतो आहे आज थोड्या वेळापूर्वी मी आपल्या ॲपचा वापर करून एक ऑर्डर प्लेस केली होती आणि त्यासाठी मी त्याचे पैसे भरले सुद्धा पण मला चौकशी तुमच्याकडे करायची आहे की तिथे मला दाखवत नाही माझ्या पैशाची पोचपावती मला मिळाली नाही अजून की पैसे भेटलेत हा थोडी अडचण होते एकदा तुम्ही तपासून पहा ना हा थोडा वेळ लागेल का ठीक हे मी थांबायला तयार आहे कृपया तुम्ही एकदा तपासून पहा हा झालं असं सर की मी पैसे भरले त्यानंतर मला माझं ऑर्डरचं अपडेट नाही मिळालं आणि तिथे असं पण दाखवलं नाही की मी पैसे भरले माझे पावती मला मिळाली हां काहीतरी तांत्रिक त्रुटी किंवा अडचण आली असेल कृपया तुम्ही एकदा पाहून घ्या मी तुम्हाला हवा असेल तर माझ्या पैसे भरल्याचे पोच पावती किंवा स्क्रीन शॉट पाठवू शकतो अच्छा ठीक आहे सर मी तुम्ही म्हणता तसं करतो आता पुन्हा एकदा ॲप्लिकेशन उघडून पाहतो आला असेल हा सर हा सर आता दाखवते तिथे मला धन्यवाद सर तुम्ही माझी अडचण सोडवलीत खूप खूप धन्यवाद सर चालेल सर ठीक आहे